नांदेड येथील सि गुरुद्वारा म सि शीख धर्माचा देवस्थान आहे त्या या ठिकाणी बाहेर म्हणजे पर पंजाब इकडून तिकडून गुरुद्वारामध्ये लोक दर्शनाकरता येतात की बऱ्याच शीख लोकांचे काशी आहे आणि या ठिकाणी प्रासाद प्रासादाकरता बरेच काही लोक जातात आणि गोरगरीबांनासुद्धा दानधर्म होतात ते ह्यांचे धर्मशाळा नांदेडला बऱ्याच ठिकाणी आहेत त्या ठिकाणी शीख लोक उतरतात दसऱ्याला ह्यांचा कार्यक्रम तलवारीचे पगडी बांधूनचे कार्यक्रम होत असतो तो दसऱ्याला पाहण्याकरता बरेचसे लोक शीख लोकांचा कार्यक्रम पाहण्याकरता त्या ठिकाणी नेहमी जातात शीख लोक सरदारजी पंजाब अमृतसर ह्या ठिकाणवर ह्या ठिकाणी येतात आणि त्यांचा ह्या कार्यक्रमा का कार्यक्रमाकरता गुरुद्वारा दर्शनाकरता लोक बरेचसे त्या ठिकाणी दर्शनाकरता येतात आणि